आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये लोकांना धावण्यासाठी किंवा व्यायामासाठी वेळच नसतो पूर्वी तुम्ही सांगायला आवडेल की धावण्याच्या व्यायामाने बरेचसे फायदे हे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी होतात जसे की मी वाढत्या वयाच्या मुलांना सांगू इच्छितो की धावण्याचे फायदे बरेचसे आहेते तर जेणेकरून तुम्ही जे आजकालचे फास्ट फूड खाता त्यासाठी तुम्हाला त्यामध्ये कॅलरीज वगैरे खूप जास्त प्रकार जास्त प्रमाणात असते पण त्यामध्ये धावण्यामुळे काय होते की तुमची चरबी कमी होती परत शरीर फिट्ट राहते स्नायू बळकट होतात आणि धावल्यामुळे घामंही येतो घाम गेलं का आपली शरीरातली जी घाण आहे ती बाहेर पडली जाते परत रक्त प्रवाह एकदम सुरळीत होतो मन शुद्ध राहतं मन शांत राहतं श दिवसभर आपण उत्साही राहतो त्यात आपल्या शरीरातलं फुप्फुस आहे फुप्फुस एकदम सुदृढ राहतं तर झोपंही छान लागते त्यामुळे मी वाढत्या वयाच्या मुलांना सांगेल की तुम्ही धावण्याचा सराव करा खूप धावण्या धावण्याचा व्यायाम करायलाच पाहिजे असं मला वाटतं